रेखाटन हे मुलांच्या मानसिक सर्जनशील आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे जेव्हा मुले रेखाटन करतात तेव्हा त्यांची कल्पनाशक्ती सक्रिय होते आणि ते आपल्या विचारांना दृश्यस्वरूप देऊ शकतात मुलांना त्यांच्या मनातील संकल्पना भावना आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी रेखाटून एक प्रभावी माध्यम प्रदान करते रेखाटन करताना मुले त्यांच्या आसपासच्या जग जगाचा बारकाईने अभ्यास करतात ते रंग आकार रचना आणि प्रमाण यांचा विचार करून नवीन गोष्टी सुचवू शकतात त्यामुळे त्यांच्या मेंदूवर विज्युअल विचार करण्याची क्षमता वाढते रेखाटन करताना मुलांना पूर्ण स्वातंत्र्य मिळते ते कोणत्याही गोष्टीचे चित्र काढू शकतात त्यावर स्वतःही वेगळे विचार लावू शकतात त्यांना ठराविक चौकटीत न बसवता नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळते त्यामुळे त्यांचे स्वावलंब विचार करण्याची क्षमता वाढते जेव्हा मुलांना एखादी गोष्ट सांगितली जाते आणि ती ती चित्राच्या स्वरूपात साकारण्यास सांगितली जाते तेव्हा त्यांना कल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळते उदाहरणार्थ जर तुम्ही चंद्रावर गेला तर इथे कसे दिसेल अशा प्रकारचे विचार त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडतात रेखाटन करताना मुले विविध समस्यांवर विचार करतात जसे की ही आकृती योग्य वाटते का या चित्रात अजून काय भर टाकता येईल यामुळे त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते रेखाटन हे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे प्रभावी साधन आहे त्यांच्या नि निरीक्षणशक्तीचा सर्जनशीलतेचा आणि स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेचा विकास करण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना अधिकाधिक रेखाटन करण्यासाठी प्रोत्साहित करावे